टॅक्स रिलीफ म्हणजेच कर सवलत हा एक परतावा आहे त्याच्यासाठी तुम्ही भरलेला कर तुमच्या करदायित्वापेक्षा जास्त असल्यास तुम्ही पात्र आहात टॅक्स जर वाचवायचा आहे तर आपल्याला टॅक्स प्लानिंग करणं जरुरी आहे म्हणजेच आधी आपल्याला गोष्टी टॅक्स कसा वाचवता येईल ह्यासाठी काही गोष्टी करणं जरुरी आहे जसं की सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा म्हणजेच पी पी एफ योजनेतून कर सूट मिळते इ पी एफ किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये किंवा पोस्ट ऑफिसच्या योजनेतून पण आपल्याला कर सूट मिळतं राष्ट्रीय पेन्शन सेवा आणि जीवन विम्यामधून सुद्धा कर सूट मिळते कर म्हणजेच टॅक्स आहे त्यालाच आपण टॅक्स रिलीफ म्हणतो टॅक्स सूट म्हणतो टॅक्स सूट जे आहे ते ते जे आहे ते नेहमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भेटतं भारतात आयकर कायदा जो आहे कलम दहाच्या हिशोबाने म्हणजे सेक्शन दहाच्या हिशोबाने उत्पन्नाशी संबंधित तरतूद नियंत्रित करते जर मार्गदर्शक तत्वे आणि अटी पूर्ण केल्या कलम दहाच्या तर मुक्त उत्पन्न हे प्राप्त होऊ शकतं शेतमजुरी करणाऱ्या शेतकऱ्याला आणि पी पी एफद्वारे मिळालेले व्याज आणि बरेच काही त्याला टॅक्स फ्री करण्यात येतं म्हणजे तिथं त्याना टॅक्स नाही लागत ही एक गव्हर्मेंटकडनं योजना आखण्यात आली होती आणि करबचत म्हणजेच टॅक्स रिलीफ त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने जर व्यक्तीने किंवा व्यवसायाने इतर करदात्यांनी भरलेल्या कराच्या रकमेतील कपात यांचा परिणाम आयकर रिटन भरल्यानन्तर आपल्याला भेटतो रोख कर बचत बहुतेक वेळा वजावट सूट आणि क्रेडिट्स परिणामी होते टॅक्स रिलीफ ही भरपूर इम्पॉर्टन्ट आहे जर एखाद्याला टॅक्स प्लानिंग करता प्रॉपर येत असेल बरोबर येत असेल तरच तो टॅक्स रिलीफ घेऊ शकतो

आणि टॅक्स रिलीफ जे आहे ना ते मगाशी जसं मी सांगितलं टॅक्स आपल्याला वाचवता येऊ शकतो पी एफच्याद्वारे पोस्ट ऑफिसच्या करातून जीवन विम्यामधनं आणि नवीन करप्रणाली जी आहे जसं की आपलं सेक्शन ए ज्याला आपण एटी जी बोलतो सॉरी एटी जी जे आपल्याला डिडक्शन प्रोव्हाइड करतं हे जे असं कलम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला निधी म्हणजे हे जे सेक्शन आहे हे महत्वाचे आहे केवळ वि विहित निधीसाठी केलेल्या देणग्या वजावट म्हणून पात्र ठरतात तसेच ही वजावट त्या व्यक्तींसाटी उपलब्ध नाही ज्यांची नवीन शासनाने निवड केलेली आहे त्यालाच आपण टॅक्स रिलीफ बोलतो जे सेक्शन एटी सीमध्ये जीमध्ये सॉरी डिडक्शन प्रोव्हाइड करतात